अमरावती जिल्ह्यामध्ये मला असं वाटते की ही कौंडण्यपूरला सर्वांनी एकदा तरी जावं जाऊन भेट दिली पाहिजे तिथली कथा अशी आहे की विदर्भाचा राजा कौंडण्यपूर यांची मुलगी रुक्मिणीने तिथे राहणे राण्याची रुक्मिणीचा विवाह शिशुपाल शिशुपाल या राजासोबत होणार होता पण रुक्मिणीला त्यांच्याशीही करायला करायचा नव्हता तर तिने कृष्णाला पत्र लिहिलं व मग कृष्णाने रुक्मिणीला तिथून पळून नेलं त्यावेळेस रुक्मिणी आपल्या दासी दासीसोबत अंबिकेच्या दर्शनाला गेली होती आणि मग ती त्याहा मंदिरातून कृष्णाने पळवून नेलं अशी ही अमरावती जिल्ह्यामधील कौंडण्यपूरमधील कथा आहे तर सर्वांनी नक्कीच एकदा तिथे भेट द्यायची दिली द्यावी मगला असं वाटते